गावामध्ये बरेच लोक सोबत सोबत राहतात म्हणजे ना सिटी टाईप ते राहात नाही ते एकत्र राहतात सोबत राहतात एका घरामध्ये राहतात त्यामुळे जे रुग्ण असतात किंवा जो पण काही डिसीज होतो जो पण काही रोग होतो तो एकाला झाला म्हणजे तो दुसऱ्याला होतो म्हणजे होतो साधं आपण एक्झाम्पल उदाहरण घेऊ आपल्याला कोणाला ताप आली तर ताप जर एकाला आली असेल तर ते दुसऱ्याला होतेच म्हणजे जर वडिलांना झाली असेल तर त्यांच्या लेकरांना ते होतंच कारण सोबत राहतात म्हणजे होतंच तर असे बरेचसे रु किंवा रोग आहेत जे कनेक्टिव्हिटीमुळे किंवा संबंधांमुळे वाढतात तर जे म्हणजे आपण जर रोग बघायला जाऊ किंवा डिसीज बघायला जाऊ तर मलेरिया असो डेंगू असो ताप असो आणि अशा बरेचसे रुग्ण आहेत जे एकात असल्याने कनेक्टिविटीमुळे वाढतात ठीक आहे